माझं एक बाग आहे त्या बागेमध्ये खूप सारे फुलं वगे असे लावलेले आहेत खूप मोठे मोठे सोकेशचे फुलं वगैरे सगळे लावले आहेत आणि तो बाग खूप सुंदर असा दिसते आणि हे सगळं मी यूटूब या मार्गाद्वारे केलं यूटूबवर मी सगळं काही बघून सगळं काही बघितलं होतं आणि कशा कशा प्रकारे काय आणायचं काय घ्यायचं कुंड्या कशा आणायच्या कुंड्या कुठून घ्यायच्या आणि सगळं काही मी यूटूबवर बघितलं पहिले आणि यूटूबवर बघितल्यावर मी सगळ्यात पहिले चांग चांगली जागा बघितली आणि त्या जागेमध्ये एक छोटुसं पहिले एक छोटंसं रोप लावलं शोकेशच्या फुलाचं ते पूर्ण म्हणजे पूर्ण पसरून गेलं होतं पूर्ण बागभर झाली होती आणि मग त्या बागेमध्ये मोठे मोठे झाडं पण आणायला सुरुवात केली मी फुलांचे ते मोठे मोठे झाडं पण लावले आणि हे सगळं मी यूटूबवरून बघितलं आणि तेच सस्त्या वगैरे कुंड्या कुठं मिळते ते पण मी यूटूबवर बघितलं आणि यूटूबवरून मी सगळं काही हे केलं आणि आता खूप मोठं म्हणजे गुलाबाचे झाडं वगैरे खूप मोठे मोठे प चांगले हे झालेले आहे आणि गुलाबाचे मोठे मोठे म्हणजे बाग झाले तर मग ते मग धारं वगैरे बनासाठी शेवंतीचे फुलं वगैरे आणि लग्नात म्हणजे कोणाला बक्षीस म्हणून ते व फुलांचे झाड वगैरे गुच्छ द्या लागते तर मी हे फुलं इतके सारे झाले आहेत तर मग त्यांची एक विक्री सुरू केली आणि विक्रीमध्ये ते सगळं मी बघितलं आणि ते यूटूबवर द्वारे मी कोणाकडे ते विकता येईल कुठे देता येईल कुठून ते कंपनीचे लोकं येतील आणि डायरेक मग कसं होतील हे सगळं मी ते यूटूबवरून बघितला आहे आणि यूटूबच्या द्वारे मला खूप मोठं एक म्हणजे छो छानसं असं बाग पण तयार करता आली त्याच्यातून मला समजलं आणि एक व्यवसाय पण करता आलं आणि बागेद्वा यूटूबद्वारे मला हे सगळं माहिती मिळाली आणि हे सगळं मी केलं आणि यूटूबच्या या या मार्गामुळे माझा एक व्यवसाय सुरू झाला आणि त्याच्यामुळे मला खूप इन्कम होते